नृत्याविषयी झालं तर यूटूबवर खूप छान प्रकारचे नृत्य मी पाहात असते आणि ते मला आवडतात जसं क्लासिकल झालं आहे किंवा लावण्या झाल्या आहेत किंवा डान्स झाला आहे डान्स इंडिया डान्स झाला तसंच टी वी कार्यक्रमामध्ये झी टी वी स्टारप्लस किंवा कलर्स ह्याही याच्यामध्ये क्लासिकल डान्स किंवा नृत्य दाखवतात ते पारंपरिक पद्धतीचे दाखवतात असे पण डान्स दाखवतात क्लासिकली किंवा कथ्थक पण दाखवतात खूप काही असे डान्स जे असतात जे टी वी कार्यक्रमातूनही पाहून आपण त्याबद्दल बोध घेतो आणि आपणसुद्धा ते करू शकतो प्रॅक्टिस म्हणून पण आणि कुठल्या प्रोग्राममध्ये जर जायचं झालं तर आपण पण तो डान्स थोडंतरी आपल्याला डान्स किंवा क्लास लावला नसेल तरी आपण त्याद्वारे आपण शिकू शकतो निरनि डान्स करू शकतो म्हणजे कुठे जर आपल्याला कुणी उभं केलं लग्नामध्ये किंवा कुठल्या पार्टीमध्ये मॅडम डान्स करा तर आपण प त्या फॅमिलीसोबत आपण डान्स करू शकतो